हॅलो हां नमस्कार कोण बोलतं आहे हो हो बोलतो आहे हां मी प्रसाद खानोलकर बोलतो आहे हां हां मी प्रसाद खानोलकर हां हां हां

किती किती म्हणाला आच्छा

अच्छा अच्छा हां हां हां हां

हां हां नाही बांधतो आम्ही बांधकाम करतो पण मी काय म्हणतो तुमची प्लॉटची एरिया किती आहे हां अच्छा अच्छा तुम्ही सांगितली सहा गुंठे आहे हां हां हां तर त्यात तुम्हाला साधारण किती स्क्वेअर फीटचं घर पाहिजे अच्छा अच्छा हां हां हां आणि तुमची रिक्वायरमेंट काय आहे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 अच्छा म्हणजे तुम्हाला मा बाहेरच्या बाजूला मोकळी मोकळी जागा पाहिजे हां हां हां हां हां पण तुम्हाला आता हे घर आहे ना हे घर तुम्हाला म्हणजे आर सी सी बांधणार काय लोड बेरिंगमध्ये बांधणार हां हां हां अच्छा नाही आं आता तुम्ही कौलरू करणार आत तर त्याला काही आर सी सीची गरज नाही ते लोडबेरिंग पण करू शकतो पण सध्या ना मला एक काय गरज आहे माहिती आहे तुमच्या जागेत तुम्ही आता म्हणाला की जागच्या घराच्या आसपास जागा हवी झाडं वगैरे लावण्यासाठी बगीचा करण्यासाठी तर त्यासाठी ना मला तुमच्या त्या जागेचं नकाशा लागेल कारण जागा किती आहे आणि त्या त्याचा आकार कसा आहे आणि त्याच्यात ते बाराशे स्क्वेअर फीटचं घर बसल्यानंतर बाजू आजूबाजूला जागा राहणार का शिल्लक ते बघावं लागेल तपासा लागेल त्याचा ड्रॉईंग काढावं लागेल त्यासाठी मला तुमच्या जागेचा नकाशा लागेल हां मग मला सांगता येईल की किती जागा राहील किती बागीच्यासाठी जागा अवेलेबल होईल सांगता येईल मला

डॉक्युमेंट काय नाही सध्या ये सध्या मला एक जागेचं नकाशा लागेल आणि काय नाही हां हां हां अच्छा नाही मी येणारच आहे येणारच का होतं आल्यानंतर एकाच एक ड्रॉईंग लागेल ते ड्रॉईंगसाठी मी मी स्वत ड्रॉईंग काढतो त्यामुळे ते ड्रॉइंगसाठी मला तर नकाशा लागेल मी स्वत जागा येऊन बघणार आहे हा ते येणारे आणि मी काय म्हणतो तुमचं बजेट कु कितीपर्यंत बजेट आहे नाही म्हणजे अंदाज आता तुम्ही म्हणालात की चार तीन चार खोल्या पाहिजेत म्हणजे साधारण काय कितपर्यंत बजेट अच्छा अच्छा नाही होऊन जाईल त्यात काय नाही कारण त्याच्यात तुमच्या बजेटप्रमाणे आतल्या रिक्वायरमेंट्स आतल्या ॲम्युनिटीज आतली गोष्टी सदवता येतील हां हां तर मी काय करतो तुम्हाला येऊन भेटतो तुम्ही मी जरा आता बिझी आहे मी थोड्या दिवस थोड्या वेळाने कॉल करतो अच्छा हां हां अर्क ओके ओके थँक्यू ओके